बोपापूर सोनेगाव टाकळी सरूळ कानगाव आजनसरा वायगाव रायगाव बोरगाव इंझापूर वर्धा पवनार सेलू केझर खडकी नागपूर झडशी वळगाव एजगाव मुरजगाव वडगाव